फोटोग्राफी करायला मला आवडते पण इतरांसारखे मला फोटोग्राफी करायला नाही आवडत माझे फोटोग्राफी म्हणजे जास्तकरून योगामध्येच असते आणि योगाचे फोटो शूट करायसाठी मी कॅमेरात कॅमेरा घेऊन जिथे एकदम शांत वातावरण आणि हिरवंगार वातावरण असते आणि जिथं डॅम वगैरे असते पाण्याचा तिथे मी जात असते आणि तिथे माझी आसनं लावत असते आणि तिथे जाऊन मी आसनं करून आणि त्याचे फोटो काढत असते आणि ते फोटो काढल्यानंतर मी माझ्याजवळ एक प्रिंट असते आणि एक कॉलेजमध्ये देत असते कॉलेजमध्ये सुद्धा लावत असते फोटो जेणेकरून जी मी आसनं करते ती लोकांनासुद्धा माहिती झालं पाहिजे मी आसनं करते आणि रूममध्ये सुद्धा लावते मी आणि जे मी आसनं करते ती मी नेहमी दिसले पाहिजे आणि मी कधी विसरले नाही पाहिजे त्या आसनासाठी हे वारंवार म्हणजे माझ्या नेहमी लक्षात राहिले पाहिजे त्यामुळे ती मी आसनं रूममध्ये लावते आणि